आमच्या भागातील ओळखीचे राजकीय पक्ष म्हणले तर ते भाजप आहे जिथं की नमिता ताई मुंदडा ह्या नेत्या आहेत आमदार आहेत ज्या ज्यामुळे की ते विविध प्रकारच्या कामं करतात कार्यक्रमाला जर बोलवलं असेल तर त्या उपस्थित राहतात काही पै म्हणजे फंड वगैरे असतील वगैरे तर त्याच्यामध्ये देतील खूप मदत करतात आम्हाला नागरिक म्हणून आमदार ताईंचा खूप फायदा होता आम्हाला